मला हिवाळा हा ऋतू खूप आवडतो कारन की त्या हिव् हुव हिवाळ्या ऋतूमंदी उ ऊन आनि थंडीचा प्रमान हे स् प्रमान आस्ते त्यामदे मला विविध प्रकारच्या पाल्याभाज्या व फळे खाला मिळतात हिवाळा हा ऋतू हा खूप चांगला असून त्यामदे विविध प्रकारचे गुण्धर्म दिसून येतात